तुला स्वयंपाक करणे आवडते काय आणि जर आवडत असेल तर कोणकोणत्या भाज्या करणे आवडते त्याची रेसिपी काय असते व त्यासाठी बनवण्यासाठी सामग्री कोणती लागते व तुला चविष्ट भाज्या जे आहे त्या आवडतात काय आणि त्यामध्ये तुला जे आहे की हां मजे वे हां तुला शाकाहारी की मांसाहारी हे पदार्थ आवडतात मला सांगशील मी शाकाहारी पहिले सांगत आहे त्यामध्ये मला वांग्याची भाजी सांगायची आहे वांगे सर्वात पहिले स क कापून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये त्याला स पाण्यामध्ये ठेवायचे त्यानंतर त्याला गॅस लावून त्यावर एक गंजं ठेवायचा त्या गंजामध्ये तेल टाकायचं मोहरी टाकायची जिरं टाकायचं कांदा टाकायचा त्यानंतर त्यामध्ये लसणाचा पेस्ट टाकायचा ते झाल्यानंतर त्यामध्ये त्यामध्ये चटणी मीठ हळद हळद आणि त्यामध्ये वांगे टाकायचे वांगे टाकल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं त्यानंतर त्याला शिजू द्यायचं ते झाल्यानंतर नंतर मग पालेभाज्या पाले पालेभाज्या हे नंतर सर्वात पहिले स्वच्छपणे निवडून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून त्याला धुऊन घ्यायची धुतल्यानंतर त्याला एका एक कढई घ्यायची त्या कढई गॅसवर ठेवायची नंतर त्यामध्ये थोडं तेल मोहरी जिरं त्यामध्ये थोडे मिरच्या आणि नंतर ते मिरची टाकल्यानंतर त्यामध्ये ती भाजी टाकून द्यायची भाजी टाकल्यानंतर त्यामध्ये थोडं त्याला झाकून ठेवायचं ज जेव्हापर्यंत ते थोडी चिंबत नाही तेव्हापर्यंत त्याला झाकून ठेवायचं झाकून ठेवल्यानंतर ते उ उतरून ठेवायची त्यामध्ये पालेभाज्यामध्ये चवळीची भाजी मोकळी भाजी मेथीची भाजी हे सुद्धा असू शकते त्यानंतर आहे ग गवारीच्या शेंगाची भाजी गवारीच्या शेंगा हे पहिले सर्वात पहिले धुऊन घ्यायच्या कापायच्या आणि नंतर त्याला मग गॅसवर एक हे ठेवून त्यातनी त्यामध्ये तेल टाकायचं जिरं टाकायचे हळद टाकायचं आणि त्यामध्ये तेल चट चटणी मीठ हळद मसाला त्यानंतर त्यामध्ये शेंगा टाकायच्या त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि त्याला झाकून ठेवून थोडं शिजू द्यायचं शिजल्यानंतर त्याला उतरून ठेवायचं नॉनव्हेज नॉनवेजमध्ये आपण चिकन चिकन हे सर्वात पहिले स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे एक दोन पाण्याने त्यानंतर ते त्यामध्ये गॅसवर एक गंजं ठेवायचा त्या गंजामध्ये सॉरी पेस्ट काढायचा लसूण कांदा वगैरे सर्व करून त्यानंतर गॅस गॅसवर गंज ठेवायचा ग्या गॅसवर गंज ठेवल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं हळद टाक त मोहरी टाकायची जिरं टाकायचं ते तेजपत्ते टाकायचे आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये आपल्याला जे पेस्ट काढला होता आपण लसूण कांद्याचा तो पेस्ट टाकायचा त्यानंतर त्यानंतर ते चिकन टाकायचं चिकन टाकल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याला शिज शिजवत ठेवायचं शिजवत ठेवल्यानंतर त्याला खूप वेळपर्यंत शि शिजवावं लागतं मग ते शिजवणं झाल्यावर मग त्याच्यावर थोडं झाकण ठेवून पाणी टा पाणी पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर त्याला अदु शिजू द्यायचं शिजवल्यानंतर मग त्याला उतरून ठेवायचं नंतर मग अंड्याची भाजी अंड्याची भाजी हे पहिला तर अंड्याला उकडून घ्यावं लागतं नंतर उकडून घ्यावं लागतं नंतर मग त्याला हे ते वरचे फलपट काढून त्याला एका बाउलमध्ये ठेवावं लागतं ठेवल्यानंतर मग एका म्हणजे गॅस लावून त्यावर कढई ठेवायची कढई ठेवल्यानंतर थोडं तेल टाकायचे हळद टाकायचं आणि त्या अंड्याला थोडं फ्राय करून घ्यायचं फ्राय झाल्यानंतर तो अंडे बाहेर काढून ठेवायचे बाहेर काढल्यानंतर त्या तेलामध्ये थोडं जिरं टाकायचं मोहरी टाकायची आणि थोडं कोथिंबीर वग हे असं काय म्हण तेजपत्ते टाकायचे तेजपत्ते टाकल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण आणि त खोबऱ्याचा पेस्ट वगैरे आपण हे स टाकू शकतो आण त्यामध्ये आपण चटणी मीठ हळद लसूण मसाले हे सुद्धा टाकू शकतो ते टाकल्यानंतर त्यामध्ये अंडे टाकायचे अंड्याला थोडं पाणी टाकून शिजू द्यायचं त्यानंतर ते झाकून ठेवायचं झाकून ठेवल्यानंतर त्याला श शिजू द्यायचं